राहुल ट्रॅवल्स एजन्सीमधून रमेशभाऊ बोलताहेत ना रमेशभाऊ नमस्कार मी सुवर्णा बोलते आहे मी तुमच्याकडून गाडी बुक केलेली आहे अकोला ते शेगांव जाण्यासाठी परंतु आज अजूनपर्यंत एवढा वेळ होऊन गेलेला आहे अकरा वाजून गेलेले आहेत सकाळचे परंतु गाडी अजूनपर्यंत आलेली नाही आहे माझ्या घरचे सगळे खूप वैतागलेले आहेत कारण की आम्हाला थोडं लवकर निघायचं होतं नऊ वासता नऊ वाजेपासून तर अकरा वाजेपयस पर्यंत सर्वजणं खूप वाट बघून बघून दमलेले आहेत आणि ड्रायवर पण फोन उचलत नाही आहे आणि काही रिस्पॉन्स पण करत नाही आहे जर नव्हती पाठवायची तुम्हाला गाडी किंवा ड्रायवर बरोबर नाही तर तुम्ही मला आधी तसं सांगायला पाहिजे होतं कारण की आमचं जाणं थोडंसं महत्त्वाचं होतं परंतु आता तुमची ही जी गाडी आहे त्या गाडीमुळे त्या ड्रायव्हरमुळे आम्हाला आज जाता येत नाही आहे तर ही गाडी जी मी तुमच्याकडून बुक केलेली आणि जो तुम्हाला मी अडवान्स पेमेंट केलेला आहे तर हे तुम्ही गाडी कॅन्सल करा आज मला ही गाडी कॅन्सल करायची आहे आणि जो अडव्हान्स पेमेंट केलेला आहे तर तो तुम्ही प्लीज मला परत पाठवून द्या